वेगवेगळे ऋतू असतात वेगळ्यामध्ये तीन ऋतू आहेत तीन ऋतूमध्ये पहिला ऋतू आहे उन्हाळा उन्हाळामध्ये झा उष्णता जास्त असतो त्यामुळे वस वनस्पतींना खूप काळजी घ्यावं लागते त्यांना पाणी जास्त टाकावं लागतात कारण की ते पाणी न टाकतेनी वनस्पती सुकतात दुसरा ऋतू आहे पावसाळा पावसाळामध्ये पाणी जास्त असतो त्यामुळे वनस्पतींना जास्त पाणी झाल्याने सुद्धा पणस्पती खराब होतात त्यामुळे त्यांना छावन वनस्पतींना पाणी जास्त न लागला पाहिजे म्हणून खबळ घ्यावं लागते सावधानी घ्यावं लागते आणि तिसरा ऋतू आहे हिवाळा यामध्ये पाणी पाणी तर लागतोस आणि त्याला उष्ण उष्णता मिळत नाही म्हणजे सूर्य कमी प्रमाणात म्हणजे कोवळा निघतो त्यामुळे थंड वातावरण असते त्यामुळे त्याला सूर्यप्रकाशात मिळाला पाहिजे जास्तीत जास्त त्याबद्दल काळजी घ्यावी लागते